लहानपणी मी वाचलेल्या पुस्तकांपैकी एक पुस्तक म्हणजे डोंगरावरील राक्षस ही गोष्ट मला माझ्या हे पुस्तक ॲक्च्युली माझ्या आईने मला दिलेलं खरंतर तर ते पुस्तक मी खूप जपून ठेवलेलं आणि बऱ्यापैकी त्याच्यामध्ये गोष्टी एक राष्ट्र म्हणजे राक्षसाची एक गोष्ट होतीच आणि त्याचबरोबर दुसऱ्या पण छोट्या छोट्या गोष्टी होत्या तर ह्या गोष्टी मी म्हणजे हे पुस्तक मी त्या काळात वाचायचो जेव्हा मी लहान होतो तेव्हा हे अजूनही मला चांगल्यापैकी आठवतं तर ते झालं आणि त्याचबरोबर एक दुसरं होतं की अकबर बिरबलचं ते सुद्धा मी वाचलेलं आहे बऱ्यापैकी अकबर बिरबल राक्ष राक्षसाचं आणि काय ते कार्टून्सचं एक पुस्तक होतं माझ्याकडे ज्याच्यामध्ये म्हणजे कॅरेक्टर कार्टू कार्टूनसारखे असे रेखीवलेले पण भाषा मराठीच होती आणि ते पण खूप चांगलं होतं म्हणजे त्याच्यामध्ये एक जाडा व्यक्ती एक मोटू आणि एक पतलू असं काहीतरी कॅरेक्टर होतं तर ते पण मी खूप वाचलेलं आहे तर काही अशा गोष्टी आहेत ज्या ज्या ज्या गोष्टींम पुस्तकांमधनं आठवतात ज्या खूप चांगल्या आहे आणि लक्षात राहण्यासारख्या आहेत